दुपारच्या जेवणासाठी आणि रात्रीच्या जेवणासाठी आम्ही साधारणपणे जेवणच जेवायला बनवतो म्हणजेच की भाजी पोळी तर भाजी पोळीमध्ये आमच्या इथं डाळ किंवा हिरवा पालेभाजा पालेभाज्या अशाप्रकारे काही काही असतं दुपारच्या जेवणासाठी हिरवा भाजीपाला किंवा डाळ आणि रात्रीच्या जेवणासाठी हिरवा भाजीपाला आणि डाळ असतात आणि तिखट भात हा आमच्या इथं दुपारीच असते कारण रात्री तिखट भात खाणं चांगलं नसते म्हणून आणि दुपारच्या जेवणात जेवण झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर थोडं लास्टमध्ये डेजर्ट असते स्वीट आणि रात्रीच्या जेवणानंतर लास्टमध्ये थोडसं स्वीट डेझर्ट असते आणि दुपारच्या जेवणा आणि दुपारचं जेवण जरा म्हणजे आमचं पोटभरून असते आणि रात्रीमध्ये एकदम हलकं सलाड टाईप वगैरे असं असते